हॅलो मी महाराष्ट्रात राहतो मला महाराष्ट्रातील व्यापारी समुदाय हे कसं आहे तेवढं परफेक्ट माहीत नाही पण मला जेवढंही माहिती आहे मी तेवढ्या तुमचे मी सांगू शकतो मी बघितलेलं आहे महाराष्ट्र राज्यामध्ये व्यापार हा सर्वात मोठा एक कार्य बनले आहे महाराष्ट्रामध्ये लोकसंख्या घट्ट जादा असल्यापायी महाराष्ट्रामध्ये व्यापाऱ्यांची संख्या ही वाढत आहे आणि महाराष्ट्रात संख्या वाढत आहे म्हणजे एकमेकांना एकमेकांच्या मदती करणं बंद करत आहेत महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये व व्यापारी संख्या वाढत आहे पण माणसाची लोकसंख्या वाढत आहे पण व्यापारांचा पैसाही वाढत आहे मग व्यापाऱ्यांचा एक समजा की एक नवीन व्यापारी वाढला की व्या एक दहा जणांमध्ये दहा गिऱ्हाईक कमी होतात मग त्या पायी व्यापारी एकमेकांची मदत तर तेवढी करत नाहीत हा तेवढ्यापुरतं तेवढी छोटे मदत करत राहतात पण व्यापारी एकमेकांची एवढी परफेक्ट मदत करणार नाहीत कारण की ते आपला धंदा बघणार दुसऱ्यांचा धंदा नाही बघणार त्याच्या पायात आम महाराष्ट्रामध्ये आमच्या परिसरात राज्यात किंवा तालुक्या स्टेटमध्ये व्यापारांची संख्या वाढत आहे पण एकमेकांची मदतही कमी करत आहेत माणसं मग व्यापाराने आपली सगळी ची मदत करत करत आपलाही काम बघत बघत सगळ्यांची मदत केली पाहिजे व व्यापारांनी व्यापाऱ्यांची मदत केलीच पाहिजे एकमेकांना कामही नाही आल्यास तर पुन्हा आपल्या कामाशी कोण येणार नाही असे म्हटले पाहिजे आणि सगळेजण एकमेकांची मदत केली पाहिजे ठीक आहे